नमस्कार मी शिवप्रसाद शेलार बोलतो आहे हल्लीच मी एक एच पी पवेलेंचा लॅपटॉप घेतला होता ज्याच्यामध्ये कोर आय सेवन फोर्टीन जनरेशन होतं आणि त्याच्यामध्ये पाचशे बारा एस एच डी होती सोळा जी बी ग्राफिक्स कार्ड होतं छान असं डिस्प्ले आहे कीबोर्ड आहे लॅपटॉपमध्ये तुम्हाला बहुतांश भरपूर फीचर्स भेटले आहेत आणि त्यामध्ये बघायला गेलं तर डिस्प्लेच ब्राईटनेस आणि एज टू एज जे आम्हाला फुल डिस्प्ले भेटला आहे त्याच्यावरती कॉर्नर टू कॉर्नर तो पण चांगला भेटला आहे कीवर्ड्सवगैरे टाईप करताना कीबोर्ड एकदम सॉफ्ट जातात असे अडकत नाहीत एकदम सॉफ्ट आहे टचपॅड चांगला आहे माऊसचा साऊंडवगैरे चांगला आहे डॉलबे ॲटमॉसचं भेटलेला आहे त्याच्यामध्ये स्पीकर तो पण चांगला आहे वॉईस कमांड्स माईक चांगला घेतो आहे एकंदरीत पाहायला गेलं तर वेब कॅमपण खूप चांगला आहे टू पॉईंट फोर हर्ट्स गिगार्ची आम्हाला स्पीड भेटलेली आहे त्याच्यामध्ये ती पण खूप चांगली आहे लॅपटॉप एकदम स्मूथली वर्क करतो आहे